हॅलो दादा मी शहराबाहेर आहे मला शिष्यवृत्ती अर्जासाठी थोडी मदत हवी आहे तुझी तर मला शैक्षणिक प्रमाणपत्र माझ्याकडे आता काहीच नाहीत तर माझे प्रमाणपत्र डिजिलॉकरमध्ये समजा आहेत तर ते समजा कसे घ्यायचे तर ते त्याच्याबद्दल काही मदत करू शकता का म्हणजे त्याच्याकडून तुम्ही समजा त्याच्याद्वारे माझं शिष्यवती फॉर्म भरण्यासाठी मदत करू शकाल